अरे श्री तुला कुठून भेटला माझा नंबर तू कुठे होतीस येवढे दिवस यार कित्ती दिवसांनी तू कॉल केला मला काय चाललं आहे बाकी जॉबला कुठे आहे आता मी आता कल्याणला शिफ्ट झाली ना हो खडकपाडा आता झाले आहेत थ्री मंथ झाले बोल ना कसं आठवण केली आज मला नाही जॉब करते ना स्कूलमध्ये हो सोनं का बरं यव जास्त पेमेंट आली का तुला सोन्यामध्ये इन्वेसमेन्ट करते मग अच्छा अच्छा अगं मी जेव्हा को उल्हासनगरला राहायला होती ना तेव्हा मी पूजा ज्वेलर्सकडून चे बनवायची त्यांचं सोनं पण चांगलं असतं आणि ते अंकल पण खूप आहे म्हणजे ट्रस्टेड माणूस आहेत एकदम खूप ह्याच्याने बनवतात ते ट्रस्ट आहे त्यांच्यावर आपण ठेवू शकतो आपण हां हां ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड ठीक आहे तर मग बघ तुला जसं काय जमेल तर मग सांग मला तसं मग मी त्या अंकलला विचारते रेट वगैरे काय चाललं आहे ते तसं ओके एटीज हां ते तर आहे मध्ये मध्ये मी पण विचार केलं होतं पण ते एटी होतं तर मग मी परत ना बोलली नको बाबा एवढं महाग आपल्याला

हां हां हां हां हां जसं पाहिजे तसं हां तर मग बघ ना तुला जसं टाईम भेटतं तू ये मग आपण जाऊ मग दुकानात मग आपण बघू भेटू मग त्यांना त्यांना विचारू सगळं मग ते आणि त्यांचं बेस्ट काय आहे माहीत का ते इन्सॉलमेन्ट देतात एवढं महाग झाल्यावर पण सोनं आपल्याला ते इन्स्टॉलमेन्ट बेसवर देतात आहे म्हणजे सिक्स्टी पर्सेंट आधी पैसे पे करायचे आणि फॉर्टी पर्सेंट जे राहिले ते तुम्ही दोन इन्स्टॉलमेन्टमध्ये पे करू शकतात आता सगळ्यांकडे तर एवढे पैसे नसतात एकत्र ते तर सोनं बनवायला तर ते इन्स्टॉलमेन्ट बेसिसवर देतात मग असं म्हणजे ते त्यांचं आहे एक हां चांगलं नाही नाही नाही तेच तेच ॲट टाएम जे दिलेलं आहे ना तेच तेच टायमिंगला तेच तेच रेट देणार सिक्स्टी एटचं अच्छा हां हां ठीक आहे मग कधी येतेस तू नको नको सकाळी नको संध्याकाळीच ये मग ठीक आहे हां हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग ये मग मी पण कॉल करून विचारते त्यांना पुढचं काय कसं ते आहे का ॲवलेबल आहे का नाही मग ते विचारून घेते मग मी चालेल चल मग ओके ये मग संडेला ओके बाय